व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरता येतील अशी आमच्या भागातील संसाधने नैसर्गिक संसाधने म्हणजे आमच्या भागात एक नदी आहे प्रवरा त्यातील वाळू उचा बिझनेस कुणी करू शकतं व्यावसायिक उपक्रमासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो काही खडी ग्रेशर आहेत त्यांचाही तेही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देतात आमच्या भागात जास्त करून काही नैसर्गिक संसाधने एवढी नाहीत पण नैसर्गिक संसाधनामध्ये आमच्या भागात पाण्याचा भरपूर साठा आहेत ज्याचा वापर करून एखादी कंपनी एखाद्या कंपनी एखादी फॅक्टरी आमच्या भागातील पाण्याचा वापर करून प्रोडक्टस तयार करू शकते